रायडींगसाठी मला गोंदिया ते बालाघाट हा मार्ग सोपा वाटतो कारण या मार्गामध्ये सुंदर अशा नैसर्गिक देखावे आहेत आणि रस्ता पण स्वच्छ आणि साफ असतो जास्त गर्दी नसते रस्त्यावर आणि तिथे लोकांची पण गर्दी नसते इकडेतिकडे छान देखावे असल्यामुळे मन रमतं आणि आपण आरामात तिथे रायडींग करू शकतो